मी आमच्या अंगणातच फळे आणि भाज्या लावलेल्या आहेत म्हणजे आपण काय किचन गार्डन ज्याला म्हणतो जे आपलं किचनमधलं सांडपाणी आहे ते त्या गार्डनमध्ये जातं जेणेकरून झाडांना एक चांगल्या प्रकारचं खतपन मिळतं व पाणीपण जास्त टाकावं लागत नाही कारण ते आपण जे जेवण वगैरे बनवतो त्याच्यात उरलेले जे भाताचे कण वगैरे असतात त्यांनी त्यांना खतपण मिळतं जास्त खत टाकावं लागत नाही तर ते अशा या घरासमोरच्या माझ्या अंगणामध्ये मी टमाटर लावलेले आहेत मिरच्या लावलेल्या आहेत वांगे लावलेले आहेत पालकची भाजी लावतो मेथी लावतो त्याच्याव्यतिरिक्त पपईचं झाड आहे त्याला छान पपया येतात एक आंब्याचं झाड लावलेलं आहे तर ते आं आंबे आंब्याच्या सिझनमध्ये आंबेपण भेटतात कैऱ्या भेटतात आणि एक लिंबाचं झाड आहे ते एवढं वाढलंय की त्याने पूर्ण घरावर घराच्यासमोर मला एक शांत अशी सावली मिळते आणि म्हणजे स्व आमचं बघून गावातील इतर लोकांनीपण असं किचन गार्डन तयार केलेलं आहे त्याला एकतर जास्त खर्चपण येत नाही आणि आपल्याला घरबसल्याच काय म्हणतो आपण त्याला ऑरगॅनिक भाज्या आणि फळं खायला मिळतात ऑरगॅनिक भाज्या कधीही खाल्लेल्या चांगल्या आणि पोषक बाज्या आपण लावू शकतो आपल्या जे पाहिजे ते लावू शकतो जास्त जागापण लागत नाही आपल्याला रोजचं लागणारे किंवा आठवड्याला जेवढं लागतं तेवढ्या भाज्या त्या छोट्याश्या गार्डनमधून आम्हाला मिळतात तर भरपूर काही शिकलो आहे ते थोडीफार थोडंफार खत टाकावं लागतं त्याला ए रस्त्यावरून फिरणाऱ्या गाई किंवा बकरे वगैरे तोंड लावतात तर म्हणजे खातात काही पानं वगैरे भाज्या वगैरे तर त्यासाटी कुंपण छान करून घेतलेलं आहे एक शेट टाकलेली आहे तर भरपूर शिकलो आणि या अनुभवातून बाकीच्यांनीपण धडा घेतला की आपण बाजारातून पैसे देऊन विकत आणण्यापेक्षा आपण जर आपल्याच अंगणामध्ये अशा ऑरगॅनिक भाज्या जर लावल्या तर सर्वांचं आरोग्यपण व्यवस्थित राहील आणि आपल्या पैशांचीपण बचत होईल